गुडघेदुखी बरी करण्यासाठी गावात लोकप्रिय असलेले असे काही घरगुती उपाय नाहीत पण प्रत्येक घरामध्ये मात्र उपाय केले जातात त्या त्या पातळीवर मग तिळाचं तेल आणून लावणे किंवा बजरंग लेप जो आहे तो आणून लावणे ते शेकवणे याच्यापलीकडे वेगळे काही उपाय नाहीत